मला तसं तर खूप फिरायला आवडतं आणि मी खूप जागी गेले आहे पण मला माझ्या जवळच्या मित्रांसोबत गेलेली एक सहल खूप आठवते आणि त्या सहलीसाठी आम्ही दोन आठवडे योज योजना आखत होतो आणि दोन आठवडे आम्ही त्या दोन आठवड्याच्या दरम्या आम्ही दरम्यान आम्ही हॉटेल बुकिंग वगैरे हे सगळं बघत होतो आणि सगळे सुट्टी लागलेली म्हणून सगळे आपल्या आपल्या गावाला किंवा कोण लग्नाला असं गेलेले मग एक दिवस ठरवून आम्ही सगळे भेटलो आणि तेव्हा आम्ही हे सगळं ठरवलं की कुठे जायचं आणि कधी जायचं आणि कशाने जायचं मग कुठे जायचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना समुद्रच आवडतं समुद्र किनारा वगैरे आणि कोकणात तर समुद्र किनारे खूप प्रसिद्ध आहे म्हणून आम्ही हे ठरवलं की आम्ही समुद्र किनाऱ्याला जाणार आणि तिथे कुठेतरी एक जवळ रूम किंवा घर घेऊन राहणार मग आ आणि आम्ही ठरवलं की ट्रॅव्हलर्स बुक करणार कारण तेरा चौदा जणं होते आणि सगळ्यांना कम्फटेबली बसून जायला आम्ही एक ठरवलं की ट्रॅव्हलर्सच बुक करणार मग आम्ही त्या प्रवासासाठी निघालो आणि सगळे बॅग वगैरे घेऊन आलेले आणि खायला प्यायला वगैरे जे जे त्या प्रवाससाठी पाहिजे होतं ते सगळं घेऊन आलेले आणि प्रवास तसं तर दोन तासाचाच होता पण असं वाटलं की दहा मिनटातच आम्ही पोचलो कारण आम्ही खूप असं मस्ती वगैरे करत होतो आणि गेम खेळत होतो आणि डान्स आणि गाणे वगैरे म्हणत होतो मग आम्हाला समजलंच नाही की आमचं स्थळ कधी आलं मग आम्ही जेव्हा उथर उतरलो तेव्हा आ आ आमचं जे बुक केलेलं घर होतं ते समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळच होतं मग ते व्ह्यू बघून आम्हाला खूप चांगलं वाटलं मग आम्ही तिकडे पोचलो मग तेवढ्यात जेवणाची वेळ झालेली मग आम्ही बाहेर सगळे तयार होऊन बाहेर गेलो आणि जेवणाला आणि तिकडे आम्ही मासे वगैरे असं खाल्ले आणि आमच्या ग्रुपमध्ये वेज पण लोकं होते मग त्यांनी वेज खाल्लं आणि नंतर आम्ही परत त्यादिवशी आम्ही काही ठरवलं नव्हतं जास्त कारण ट्रॅव्हलिंग झालेलं प्रवास झालेला आणि मग आम्ही हेच ठरवलेलं की समुद्र किनाऱ्याला जाणार बसणार आणि तेवढंच मग आम्ही त्यादिवशी तेच केलं बाकी जास्त काय केलं नाही आणि नंतर रात्र आणि रात्री आम्ही मुवी बघत होतो आणि भुतांची गोष्टी एकामेकाला सांगत होतो आणि भुतांचे जे गेम वगैरे असतात ते खेळत होतो मग तर तोपर्यंत सकाळ झाली आणि मग आम्ही उठलो आणि मग नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही बोटिंगला जायचा विचार केलेला मग आम्ही गेलो बोटिंगला आणि त्या नदीवर असं मस्त नदी होती आणि आम ते व्यू पण खूप चांगला होता नंतर दोन बोटवरती द बसलेले अर्धे अर्धे जणं मन मग आम्ही एकामेकाचे व्हिडिओ वगैरे काढत होतो आणि पाणी वगैरे मारत होतो एकामेकावर मग नंतर बोटिंग झाल्यावर आम्ही परत आलो आणि नंतर आम्ही जेवणाला गेलो आणि नंतर जेव जेवण झाल्यावर आम्ही परत आलो आणि आम्ही तिकडे समुद्र किनाऱ्या जाऊन आम्ही क्रिकेट आणि व्हॉलीबॉल वगैरे सगळं आणलेलं मग ते खेळायचं आम्ही ठरवलेलं मग आम्ही तिकडे गेलो आणि खेळत होतो मग बॉल सारखं सारखं पाण्यात जात होतं मग ते पाण्यात जायला असं खूप मजा केली आम्ही आणि नंतर कोण कोण पडलं पण आणि खूप काय काय केलं आम्ही आणि नंतर आम्ही परत रूमवर आलो आणि आम्ही एक गेम ठरवलेला खेळायचं ते एक हेड्स अप म्हणून होतं आणि मग त्याच्यामध्ये एकाने एक वर्ड ठरवायचा आणि मग सगळे ते गेस कल करतील असं ते खूप म्हणजे मजेदार गेम होतं आणि त्यानंतर आम्ही रा रात्री परत तेच गोष्टी वगैरे करत होतो आणि मग आम्ही परत आलो परत आलो दुसऱ्या दिवशी आणि हे एक सहल मला खूप आठवते आणि परत अजून एक आठवते ती मी माझ्या मैत्रिणीसोबत गेलेली परत समुद्र किनाऱ्यावरच आणि तिथे आम्ही न सांगता घरी गेलेलो कारण आम्हाला खूप हौस आहे की असं जागा वगैरे एक्स्प्लोर करायची मग आम्ही तिकडे गेलेलो आणि तो समुद्र असं खूप आतमध्ये आहे आणि तिकडे कोण जास्त गेलं असेल असं मला वाटत नाही मग आम्ही तिकडे गेलेलो तेव्हा पण तिकडे कोण नव्हतं आणि तिकडे पाणी वगैरे खूप वाढलेलं कारण पावसाचा सीझन होता आणि नंतर आम्ही तिघंच होतो आणि आम्ही तिघं गेलो तिकडे आणि त्या बीचवर फोटो वगैरे काढले आणि परत तिथे आम्हाला एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिरच्या पाठी असं जायला जागा होती आणि तिथे जंगल वगैरे खूप होतं मग तिथे आम्हाला असं खूप जायची इच्छा झाली तिथे काय आहे बघायला मग आम्ही तिकडे जातच होतो तर माझा नेकलेस सुटला आणि माझ्या मैत्रिणीचं ब्रेसलेट पण तुटला मग ते असं अपशकून झालं आणि नंतर आम्ही परत आलो तिथे आणि परत फोटो वगैरे काढलं आणि आणि नंतर आम्ही प घरी आलो आणि घरी आल्यावर आम्हाला असं समजलं की आमचं रिजल्ट आहे मग ते पण बघायला आम्ही परत गेलेलो आणि रिजल्ट बघून आम्हाला खूप आश्चर्य झाला आणि हे असे काही ट्रिप्स आहे जे मला आठवतात आणि अजून म्हणजे आम्ही एकदा कोल्हापूरला गेलेलो आणि तिथे आम्ही खूप मजा केलेली तिथे आम्ही कणेरी मठ वगैरे असं फिरलेलो आणि वॉटर पार्कला पण गेलेलो तिकडे खूप जण होते म्हणून आम्ही जास्त एन्जॉय करू शकलो नाही पण खूप मस्त एक्स्पिरीयन्स होता तो आणि वॉटर पार्कमध्ये अर्धे तर स्लाइड्स खूप असे भयानक होते कारण ते खूप असं वरून वगैरे होतं तरी आम्ही गेलो ट्राय वगैरे केलं